उदरनिर्वाहासाठी मी माझ्या संस्थेमार्फत एक वाचनालय सुरू केलेलं आहे त्या वाचनालयामार्फत मुलांना मी मार्गदर्शन करतो त्यांना एम पी ए शी यू पी ए शीचे मार्गदर्शन करून त्यांच्याकून थोडीफार फी घेतो आणि त्या फीमधून मी माझा उदरनिर्वाह करतो आणि हे उदरनिर्वाह हा हे जे करिअर निवडण्याचा जो मी ठरवले आहे माझं शिक्षण बि लिब झालं असल्यामुळे मला ग्रंथालयाचा अनुभव आहे व शिकवायचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी या हा जो करिअरचा मार्ग आहे तो ठरवला आहे याच्यामुळे मला माझा उदरनिर्वाह देखील होते आणि समाजसेवा देखील करण्याचा आनंद येतो आणि त्यामुळे सेवाही होते आणि मेवा पण मिळते असे दोन्हीही कामं एकासोबत करू शकतो